हॅलो मला विचारायचं होतं की तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या साड्या आणि ज्वेलरीज आहेत मी संस्कृती

हो असं फॅमिलीमधलं लग्न आहे तर एकदम प्रॉपर मराठीयन लुक पाहिजे

ओ वाव ओके

हो हो

मी करू शकते का साडीची पैठणी तशावाईज करू शकते का म्हणजे मला जे अजून काही ॲडिशन्स किंवा अजून काही करायचं असेल तर मी तुम्हाला त्याच्या आधी सांगून

ओके ठीक आहे ठीक आहे आपण हं नाही बोला तुम्ही हां काय म्हणत होता

हो हो मी तशी बोलणार होते पैठणीवरही एकदम शोभून दिसणारे असे ठळक कोणते दागिने असतील किती छान वाटतील

आणि ती दागिनेमध्ये सुद्धा मला काही लाईक कस्टमाइज असेल तर ते सुद्धा मिळून मिळेल जाईल मला दागिन्यांमध्ये मला ज्वेलरी जर मला अशी कस्टमाइज करायची असेल किंवा अजून हो आता सख्ख्या मुलीचं लग्न हो म्हणून मी थोडंसं जास्त स्वतःचं जास्त म्हणून म्हणत होते होय होय ठीक आहे ठीक आहे आणि मला तुम्ही जर शॉपचे जर लोकेशन सेंड करून ठेवाल का म्हणजे मला विजिट करायचं म्हटलं तर मी माझ्या मुलीला घेऊन तिकडे येईल हो हो आणि हो हो ठीक थँक्यू